राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाईचं मंदिर हे पूर्वीपासून खूप इसवी सन पंधराशेच्या आधी बांधलेलं मंदिर आहे आणि त्याला सांस्कृतिक आणि परंपरा जाणून घेण्यासाठी आणि देवीसाठी म्हणून भरपूर लोकं पर्यटक येतात भेट देतात देवीला पाया पाडण्यासाठी नवरात्रात तर तिथे भरपूरच गर्दी असते त्याशिवाय इथे एक कोल्हापूरजवळ कण्हेरी मठ म्हणून आहे जो लिंगायतांचा पूर्वीपासून आहे पण आता तिथे खूप सुंदर म्युझियम बनवलेला आहे बारा बर बलुतेदारांचं आणि त्याला धार्मिक हे पण तिथे शंकराचं देऊळ आहे मोठ्ठं मोठ्ठी शंकराची मूर्ती आहे त्याशिवाय राज्यात म्हटलं तर नाशिक नाशिकला गोदावरीतीरी रामाचं मोठ्ठं मंदिर आहे आणि त्याच्याजवळ नाशिकजवळ जे त्र्यंबकेश्वर म्हणून आहेत जे तंब टेकडीच्या पायथ्याशी आहे तिथे बारा ज्योतिर्लिंगातला त्र्यंबकेश्वर हा हे शंकराचं मंदिर आहे त्यालाही पर्यटक धार्मिक ह्याच्यासाठी भेट देतात तिते धार्मिक विधी भरपूर होतात नागबळी नंतर कुशावत त तीर्थावर सगळं त्रिपिंडी वगैरे असे मोठ्ठे फार विधी होतात त्याच्यानंतर वेरूळजवळ घृष्णेश्वर म्हणून ते पण बारा ज्योतिर्लिंगातलंच मंदिर एक आहे तिथेही भर भरपूर पर्यटक धार्मिक स्थळ म्हणून आणि आपली संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्यासाठी भेट देतात आणि त्याशिवाय तिथे वेरूळला जवळ कोरलेल्या लेणी आहेत ज्या बुद्ध धर्माचे पूर्वीचे लोक होते त्यांनी को दगडात अखंड दगडात कोरलेल्या आहेत त्याशिवाय तिथे अजंठा आहे जवळच जागतिक दर्जाचं लेणे आहेत जिथे जगातून सगळे पर्यटक येतात तिथेसुद्धा शंकराची पिंडी आहे त्या तिथेही धार्मिक संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्यासाठी पर्यटक भेट देतात ते उंच डोंगरात आहे